आमच्या आमच्या पर्यटक क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रकारचे लोक येतात त्यामुळे त्यांना वाहतूक सुविधा देणे हे आमचे कर्तव्य आहे त्यामुळे आमच्या परिसरामध्ये वाहतूक सेवा ही उत्तम प्रकारे दिली जाते जर पर्यटन क्षेत्रामध्ये जायचे असेल तर परराज्य परिवहनाच्या बसेस उपलब्ध आहेत तसेच टॅक्सी ॲटोरिक्षा पारंपरिक वाहनामध्ये घोडा घोडागाडी बैलगाडी अशा विविध प्रकारच्या वाहाने आहेत त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या प्रकारची वाहनांची सोय करून देतो आणि ती उत्तम प्रकारे द त्यामुळे लोकांचा विश्वास बसेल आणि उत्तम परवडेल अशा पद्धतीनेच त्यांना हा लाभ देतो वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उत्तम प्रकारे देतो